ट्रॅकिंग रॅफ्टिंग अँड रॉ रॉक क्लाइंबिंग यांसारख्या खेळांचा आपण आनंद घेवू शकतो असे काही ॲक्टिव्हिजनमध्ये आपल्याकडे पर्यटनाचे स्थळ आहे त्यामध्ये जावून आपण त्याचा आनंद घेवू शकतो त्यामध्ये म्हटलं तर एक म्हटलं तर ते स्थळ म्हटलं तर फन अँड फूड आहे त्यामध्ये आपण ट्रॅकिंग वगैरे करू शकतो रॅफ्टिंग वगैरे आणि स्लायडिंग वगैरे करू शकतो आणि त्यामध्ये वाघ विला एक आहे रिसॉर्टस वगैरे पाण्याच्या त्यामध्ये आपण तिथे स्विमिंग पूल वगैरे झाल्यावर त्यामध्ये रॅफ्टिंग ट्रॅकिंग वगैरे आपण करू शकतो त्यामुळे तिथे आणि त्यानंतर म्हटलं तर आपण त्यामध्ये फान्या वॉटरफॉलचा आपण आनंद घेवू शकतो त्यामध्ये त्यानंतर आपण तिथे स्लायडिंग वगैरे करू शकतो त्यानंतर आपण तिथे काही असे झुले वगैरे आहेत त्याच्यामध्ये ट्रॅकिंग वगैरे आपण करू शकतो आणि तिथे जावून आपण ऑन द वग रॅफ्टिंग वगैरे ॲक्टिव्हिजन वगैरे आपल्यामध्ये जे काही आहे त्यामध्ये आउटडोअरमध्ये आपण तिथे खेळ वगैरे थोडे खेळू शकतो